हा मी ज्योती लाखोळ बोलत आहे मला माझं वजन वाढलेलं आहे आणि मक हो हो हा ऐंशी किलो आहे हो आणि

हा हां हां हां हा हां ठीक आहे हं

हां हा

नाही काही त्रास नाही हां थोडा थोडा होतो एक महिना झालेला आहे हो हो हो हो हो हो हं हं

ठीक ठीक ठीक आहे हां ठीक